हो सांस्कृतिक पद्धतीचे तंतोतंत पालन तर होत नाही पण त्यांनी ज्या वाईट आहेत सवयी आहेत त्या त्यांच्या त्यांच्या परीने बऱ्याच सांभाळण्याचा प्रयत्न करतात ज जसं की मासिकपाळीमध्ये पहिले घराच्या बाहेर पडू देत नसत पण आता जॉबच्या ठिकाणी वगैरे जावंच लागत आहे त्यांना त्याच्यामुळे त्या जरी हे झालं तरी ते सगळं सांभाळून आपली संस्कृती मात्र विसरत नाही एवढंच तरुण पिढ्यांकडून आम् आम्ही तरी अपेक्षा करतो आणि ते हो आमच्या काळापर्यंत तरी आहे अजून व्यवस्थित म्हणजे त्या जिथं ज जॉबच्या ठिकाणी तरी सगळे सण समारंभ आपल्या आपल्या परीने साजरे करतात पण न घरात पण त्यांनी तेवढंच लक्ष पण दिलं पाहिजे की जरी जॉब असला तरी घरात पण आपलं आपलं संस्कृतिक संस्कृती जपली पाहिजे ही तरुण पिढ्यांकडून आमच्या आमची अपेक्षा आहे